नेहमीच काही ना काही माझे पेंटिंगचे कामं कॅलिग्राफी असे वेगवेगळ्या स्वरूपातील फॉन्ट तयार करणे हा माझा छंद एखादं लोगोचं डिझाईन करायचं म्हटल्यानंतर वेळ पण भरपूर लागतो तसा पण मग त्याचं चीज पण होते आणि मोठ्या स्वरूपात त्याचं कौतुक पण केले जाते जेव्हा ती कलाकृती बाहेर जाते तेव्हा पाहिल्यानंतर वडील तर नेहमी प्रोत्साहन देतच असतात पण मित्रमंडळी पण फार जाम खूश असतात माझ्यावरती जेव्हा एखादं माझं लोगो डिझाईन समोर मार्केटमध्ये जात आहे अन् त्यांना माहीत पडते की हे मी केलं होतं तर ते माझ्या कौतुक तर करतातच आणि कस्टमर पण तेवढाच आनंदी असतो सॅटीस्फाईड असतो की आपल्या मोबदल्याच्या हिशेबाने आपल्याला जे काम मिळालंय ते खूप चांगल्या दर्जाचं मिळालेलं आहे म्हणून